मी एक मोबाइल घेतला त्याचं नाव वन प्लस आहे तीस हजाराचा मोबाइल वन प्लस झाला आहे माझा आणि मोबाइल खूप छान आहे त्याचा कॅमरा पण खूप छान आहे स्मूथ पण आहे सॉफ्ट पण आहे मोबाइल आणि बॅटरी बॅकअप पण छान आहे मला त्याचा डिस्प्ले पण खूप आवडला आणि गेमिंगसाठी पण खूप छान आहे तो मोबाइल आणि त्याचा रिचा चार्जिंग करण्याचा पण तो खूप मला आवडला चार्जिंगचं खूप छान आहे मला वन प्लस मोबाइल हा खूप आवडला मी हे यूट्यूब चॅनेलमधून बघितले होते मोबाइल तर मोबाइलच्या कॅमरापासून बॅटरी चार्जिंग सगळं बेस्ट वाटलं आणि तसंच प्रकारे मी ॲपलचा ही मोबाइल बघितला पण ॲपलचा मोबाइलमध्ये क्लियारिटी छान

पण वन प्लसच्या मोबाइलमध्ये त्याच्यापेक्षाही छान क्लियारिटी वाटली आणि फोटोज् पण छान निघतात भरपूर निघतात त्याचे छान प्रकारे आपण विडियो फोटोज् शूट करू शकतो अशा प्रकारे वन प्लसचा मोबाइल छान वाटला आणि त्याला डिस्प्ले पण हार्ड लागला आहे की म्हणजे लवकर फुटू पण नाही शकत तुटत पण नाही आणि चार्जिंगचा कमी टाइममध्ये जास्त कवर होऊन जाते तो पंधरा मिनटात पूर्ण चार्जिंग फुल चार्जिंग होऊन जाते